नमस्कार आम्ही ऑनलाईन होडीची मागणी केली होती पण ती रंग आवडल्या नसल्यामुळे आम्ही ती ॲमेझॉनवर जाऊन ती कॅन्सल ऑप्शनवर जाऊन कॅन्सल करेल आणि आमचं जे रिझन आहे ते कलर आवडले नसल्यामुळं ते टाकेल आम्ही